पूर्वीच्या काळी लोक रेडिओचा वापर जास्त प्रमाणात करायचे तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते त्याच्यामुळे पूर्वीची लोकं रेडिओचा वापर करायची किंवा एक गा एक मूवी किंवा पिच्चर बघितल्यावर त्या गाण्यात गाणं ऐकून ते गाणं बोलणे हा मा माणसांचा आदल्या वेळी छंद असायचा